नमस्कार अतर्व परब काही दिवसांपूर्वी शेजारी राहायला आलो आहे मी आधी गोव्याला असायचो पण आता मी इथे स्थलांतरित झालो माझ्या नोकरीसाठी मला माझ्या पासपोर्टचा पत्ता अपडेट करायचा आहे इथे आपल्या जवळ कुठे मिळेल का अच्छा पुढच्या गल्लीत आहे का मग त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील ओके आणि काय प्रक्रिया असेल अर्जाची काही तुम्हाला आयडिया आहे का नाही ठीक आहे चालेल ठीक आहे मी बघतो